नमस्कार मी श्रुती देसाई अंबाई टँक कोल्हापूरहून बोलते आहे माझा ग्राहक क्रमांक आहे एकावन्न अठ्ठेचाळीस मी चार दिवसापूर्वी गॅस सिलेंडर बुकिंग केलं होतं पण आज दुपारी मला सिलेंडर घरपोच मिळालासुद्धा खरंच खूप आनंद झाला कारण यापूर्वी बरेचदा मी बुकिंग करूनसुद्धा गॅस सिलेंडर मला मिळाला नव्हता दोन चार वेळाला फोन करावे लागत होते आणि कधीकधी स्वतः वेळात वेळ काढून तुमच्या ऑफिसला प्रत्यक्ष येऊन मला सिलेंडर घेऊन जावा लागत होता आणि ही गोष्ट माझ्यासाठी खूपच अडचणीची होती कारण मी दिवसभर ऑफिसला जाते त्यामुळे स्वतःच ऑफिसला येणं मला अशक्य असायचं पण मला हे सगळं करावं लागत होतं नाईलाजास्तव पण या वेळेला मात्र काय झालं मला काहीही त्रास झाला नाही एकही फोन मला करावा लागला नाही आणि दोन दिवसातच मला सिलेंडर अगदी घरपोच मिळालं त्यामुळे आज मुद्दाम तुमचे आभार मानण्यासाठी फोन केला आहे आपला या तत्पर सेवेसाठी आपले खूप खूप आभार आणि धन्यवाद